मी मराठी असल्यामुळे मला मराठीचा फार अभिमान आहे आणि मराठी ही माझी मातृभाषा असून मला याचा अभिमान असायलाच हवा आणि प्रत्येक ब प्रत्येक मराठी लोकांना मराठीचा अभिमान हा असायलाच हवा मराठीमध्ये खूप काही असे चांगले शब्द आहेत जसं वाघ्या जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव मराठी बाणा आणि अशाच प्रकारचे खूप चांगले अभिमानास्पद इथं शब्द आहेत मराठीमध्ये आणि त्या खूप चांगल्या पद्धतीने इथे त्याचा वापर केला जातो आणि मराठी ही खूप सोपी भाषा असून मराठीमध्ये आपण जर मराठी इथे बोललो तर मराठी भाषेला खूपच किंमत आहे आणि मराठी ही चांगली एक उत्कृष्ट दर्जाची भाषा आहे मराठी महाराष्ट्रामध्ये मराठीच ही भाषा प्रसिद्ध आहे आणि मराठीमध्ये आपण जेव्हा संवाद साधतो तेव्हा खूप अभिमान आमच्या इथे आम्हाला वाटतो कारण मराठी ही खूपच सोपी अशी भाषा असून आणि ही भाषा इतरांना देखील समजण्यासारखी आहे लवकरच मराठी ही भाषा कोणीही समजून घेऊ शकतो आणि त्याचा अभ्यासही करू शकतो आमच्या इथे मरा मराठी ही भाषा शाळेतही शिकवली जाते आणि त्याचमुळे मराठीवर खूप प्रेम आहे